हॅलो अरे बोल ना हो ती गरजच आहे तु जे काय पद्धतीने पैसे उधळतोस ना आपल्याला इन्हेस्टमेंटची खूप गरज आहे बोल बोल बोल हो हो बोल बोल बोल बोल बरं बरं बोल हं हं हं हं पण शेअर मार्केट थोडंसं मला रिस्की वाटतं म्युच्युअल फंड हे ओके आहे मला तरी वाटतं म्युच्युअल फंडमध्ये आपण निश्चितच गुंतवू शकतो पैसे आपण जरा टॅली करूयात ना सगळे एस बी आय चे असतील एच डी एफ सी असेल किंवा हे जे सगळे आहेत म्युच्युअल फंड मला असं वाटतं ते आपण जरा टॅली करून कशावर किती व्याज आहे किती आपल्याला रिटर्न्स आहेत

हं हं

बरं हो नाही आणि आपल्याला मग ते इन्कम टॅक्स पण लागेल ना त्याच्यामुळे आपल्याला ते इन्वेस्ट केलेलेच आपल्याला बेटर राहील हं

हां हां अरे माझा मित्र आहे ना मिलिंद तर तो हेच काम करतो ना तर आपण काय करूयात आज त्याला बोलूयात संध्याकाळी आणि मग तो आपल्याला वेगवेगळे ज्या पॅन प्लॅन्स आहेत ना याचे म्युच्युअल फंडचे तर तो सांगेल आपल्याला कशामध्येे आपण इन्व्हेस्ट करूयात हो हो डिस्ट्रीब्युट करूनच आपण वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतो आणि कमीतकमी बारा टक्के व्याज मिळतं हो हो तो आज येईल आपण त्याला बोलूयात फोन करून हो हो ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल ठीक आहे चल